हा शिंदे काउंसलिंग सेंटरमधून बोलतायत बोला

बघा कम्प्युटर सायन्समधे केलं तर माझ्या मते तुम्ही आयटी सेक्टरमधे जायला पाहिजे कारण की कम्प्युटर सायन्समधे टेक्नॉलजीचा वापर आपल्या कोडिंगचा वापर जास्त होत होता आयटी अॅज अ करियर तुम्ही चूज करू शकता ठीकय आणि आयटी जर करियर तुम्ही चूज केले आहे तर त्याच्यामधे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे आता टेक्नॉलजी निघाली आहे तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनरीजला रोबोटला प्रोग्राम कशे करतात ते तुम्हाला कळेल तर तुम्हाला टेक्नॉलजीमधे इंट्रेस्ट आहे का बघा आता तुम्हाला टेक्नॉलजीमधे इंट्रेस्ट आहे त तुम्ही ह्याच्याआधी कोणते कम्प्युटरचे प्रोजेक्ट बनवले आहेत का अच्छा तर प्रोजेक्ट म्हणजे आपण काही सॉफ्टवेअर तुम्ही बनवले असाल इथे प्रोजेक्टमधे तुमच्या कॉलेजच्या टायममधे ग्रॅज्युएशन करतानी तर त्याच्यामधे कशे जे तुम्ही तिथे कोडिंग करता तीच कोडिंग आपल्याला आयटी सेक्टरमधे करावं लागते तर ते आयटी सेक्टरमधे एक तर सिक्युरिटी पर्पजसाठी ते किंवा काही सॉफ्टवेअर डेवलपमेंटसाठी होते बरोबर तर त्याच्यामधे करियर बनवणे तुम्हाला सोपं पडेल आणि तिथे सॅलरी पॅकेज ही थोडं जास्तच राहते आता नवीन टेक्नॉलजी असल्यामुळे सॅलरी पॅकेज तिथल्या सॅलरी पॅकेजवर जास्त भर दिली जाते तर तुम्ही तिथे किती सॅलरी एकस्पेक्ट करता महिन्याची तरी सुद्धा आपण आयटी सेक्टरमधे मिनिमम तर सॅलरी पंचवीस हजार ते दोन लाख पर्यंतच्या पॅकेज असतो एक कमीत कमी म्हणजे जे एम्प्लॉई असतात त्यांच्यासाठी तर जशे तुम्ही एक मोठी कंपनीमधे काम कराल जशे टीसीएस आहे किंवा टाटाची कंपनी आहे किंवा अमेझॉन त्यांचे जे कोडिंगचे सेक्टर असते त्याच्यामधे जर तुम्ही करत आहेत तर तुम्हाला सॅलरी जास्त असेल तर तुम्ही कोणत्या विभागात राहता हिकडे महाराष्ट्रामधे ना नागपूरमधे लष्करी भाग तर तुम्हाला हिकडे आयटी पार्क तुम अंबाझरी रोड इथे तुम्ही ट्राय करू शकता तिकडे करियरमधे चांगलं असं तिथे जॉब्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आयटी सेक्टरमधे जॉब्स आहेत तर तुम्ही तिथे ट्राय करा ठीकए तर आपण एकदा अप्लाय करा आणि काही झालं तर मला कळवा